अलीकडे परसबाग हा शहरीकरणामुळे जागेचे उपलब्धता तितकीशी नसल्यामुळे परसबाग हा जवळजवळ नष्ट होत आलेले आहे तेव्हा याचा याची भरपाई म्हणून आम्ही शेतातच झाडे लावून त्यात परस त्यात बागेतलं किंवा बांदावरच्या झाडाचं तण काढण्या काढण्यासाठी आम्ही अधूनमधून तण तण व्यवस्थापन करतो आणि हे काढलेलं तण हे जाळून न टाकता ते एखाद्या खड्ड्यामध्ये करून त्यामध्ये टाकतो आणि तेच तण पुढे कंपोस्ट म्हणून त्याच झाडाला खत म्हणून आपणाला देता येते की जेणेकरून आपल्या झाडाची जोपासना आणि त्याता कंपोस्टामधून जैविक उपलब्धता होईल असं त्या आमचा उपक्रम आहे